शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या निरनि राळ्या अवजराबद्दल सांगायचं झालं म्हटलं तर वखर नांगर जेणेकरून आपण आपली शेती वखरून घेतो नांगरून घेतो ज्येक् ज्यामुळे आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं पीक येईल ज्यातून आपल्याला मुनाफा होईल अशा अनेक अव अवजारांनी आपण आपल्या शेतीची मशागत करत असतं आणि त्या प्रत्येकाच्या वापरामु वापरामुळेच आपल्या शेतीमध्ये हे चांगलं पीक येतं व आपुल शेतीची मशागत यासाठीच करतो की आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं पीक यावं त्या पिकातून आपल्याला नमुना हवा व त्यामुळे आपला फायदा व्हावा ज्यानेक् जेणेकरून शेतकरी हा नेहमी फा फायद्यामध्ये असतो आणि त्याच अवजारा वावजाराच्या भरवशावर तो आपला आणि आपला आणि आपल्या घरच्यांचा उदरनिर्वाह करू शक शकतो आपल्या घरचं जर तर घरचं तर आणि पूर्ण देशाचाही उदरनिर्वाह शेतकरी करत असतो करत असतो शेतकरी हा खूप मेहनत क मेहनती करून अवजार बनवतो आणि अवजार बनवून तो त्याच्या शेतीची मशागत करतो शेतीची मशागत करत असताना अव त्या अवजारांचा शेतकऱ्याला खूप उपयोग होतो